मुळत गुन्हेगारी ही रक्तात नसते आणि गुन्हेगारी करण्याचं मेन कारण ही गरिबी किंवा बेरोजगारी असू शकते गरिबी माणसाला ईवन किंवा भूक माणसाला काही करायला लावू शकते गुन्हेगारी ही चुकीची तर भरपूर आहे बट त्याला कारणंही तेवढीच मोठी आहेत जशी की गरिबी गरिबी म्हणजेच माणसाला खायला दोन वेळचं तीन वेळचं नसणं ही गरिबी आहे गरिबी माणसाला भाग पाडते गुन्हा करण्यासाठी आणि बेरोजगारीसुद्धा आजकाल बेरोजगारीसुद्धा खूप वाढली आहे त्यामुळेच गवर्नमेंटने बेरोजगारी हटाव ह्या गोष्टी पण ह्या गोष्टींसाठी खूब उपाय योजनासुद्धा केल्या आहेत गुन्हेगारी ही चूकच आहे ती माणसाने करू नये त्यासाठी गरिबी आणि बेरोजगारी कशी कमीत कमी होईल यासाठी पावलं उचलणं खूब इम्पॉर्टंट खूप गरजेचे आहे